हां डॉक्टर प्रणव माझं नाव प्रफुल्ल उ कुलकर्णी आहे तुमी नेचरोपॅथीचे डॉक्टर आहात ना तर मला जरा थोडं जाणून घ्यायचं होतं की नेचरोपतीबद्दल म्हणजे नेमकं कशा टाईपचे उपचार असतात याच्यामध्ये आणि काय

हो हो हो

मला साधारणपणे म्हटलं की आहेत आणि कफ आणि जे तसं ते वजन वा जे वा अतिरिक्त आहे त्या संदर्भात किंवा थोडं जडपण वगैरे असं जेव्हा जाणवतं ना त्या संदर्भात ओके ओके वेळ घेऊन येईन तुम्हाला भेटायला